सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या भारतामध्ये खूप जास्त बेरोजगारी पणा दिसून येतो कारण काय क होत आहे की मुलांना कामच मिळत नाही आहे खूप धडपड करतात शिकलेली एवढी मुलं आहेत पण गवर्नमेंट जेव्हा जागा काढतात तर त्यामध्ये फीसच एवढी ठेवतात प्रत्येक फॉर्मची एवढी फीस भरणं प्रत्येक मुलाला परवडत नाही कारण काही गरीब घरची मुलं असतात नऊशे हजार या प्रकारची फीस असते आणि जर फॉर्म भरायचे म्हटलं तर खूप जास्त त्यांना हे करावं लागतं स्ट्रगल करावा लागतो त्याचप्रमाणे कसं होतं की गावातली मुलंच शहरात कामाला आले तर शहरामध्ये सुद्धा त्यांना तेवढं काम मिळत नाही तर मग काय करावं लागते रोज मजूरी करावं लागते त्या मुलांना रोज म्हणजे त्यांना नवीन नवीन आव्हांनाना तोंड द्यावं लागतं त्याच्यामुळे काय होतात की कोणते कोणते मुलं मेंटली डिस्टर्बसुद्धा होऊन जातात तेच तेच विचार करत राहतात परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतात पण काय हो होत आहे की उद्योगधंदे वाढलेले आहेत प्रत्येक उद्य उद्योगधंद्यांना चालना तर मिळालेलीच आहे पण काय होतं आहे की कॉम्पिटिशनच एवढं वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे नाही का एवढं धकाधकीच्या जीवनामधे त्यांना जॉबसुद्धा मिळत नाही आहे स्ट्रगल खूप सारं चालू आहे काही मुलांना मिळतो तर काही मुलांना मिळत नाही जे चांगले शिकलेले असतात अभ्यासू असतात त्या मुलांना देत नाही जॉब देत नाही आणि ज्या मुलांना काही येत नसेल त्यांना पुढे लग लगेच जॉब लागून जातो तर ह्या सगळ्याचं आपल्या समाजामध्ये काही गोष्टी चालू असतात ओळखीच्या लोकांना लवकर जॉब लागून जातो तर मग त्याच्यामुळे पण मुलं निराश होऊन जातात आणि ह्या सारख्या प्रत्येक परिस्थिती किंवा आव्हानाला मुलांना तोंड द्यावं लागतं